तर फस्ट ऑफ ऑल द आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावे यासाठी लोकांना सांगण्यात यावे की जे महानगरपालिकेची गाडी येते सतत त्यावर कचरा टाका आणि एकाच कुंडीत आपला कचरा जमा करावा